हॅलो सर यात्री ट्रॅव्हल्समधून बोलत आहेत का मी नितीन पाटील बोलतो आहे मला चार शीटर गाडी हवी होती दोन दिवसासाठी आम्हाला फिरायला जायचं आहे माथेरानचं प्लॅनिंग आहे आमचा दोन दिवसाचा पंचवीसला जाणार आहे सत्तावीसला आम्ही रिटर्न येणार आहे तर तुमचं काय किलोमीटर दर घेतात आपण प्रती किलोमीटरचा सात रूपये सर ड्रायव्हर आमचा आहे सात रूपये खूप जास्त होतं कारण ड्रायव्हर स्वतः आमचाच आहे आम्ही दोन जण ड्रायव्हर आहे त्यात तर ड्रायव्हरची आवश्यकता नाही लागणार आम्हाला तर तीन रूपयामध्ये होऊ शकतं का आपला कारण आम्ही पंचवीसला जाणार आहे सत्तावीसला येणार आहे माथेरानला जायचं आहे माथेरानहून रिटर्न आहे आमचं तुम्ही करू शकता का काही पाच रूपयापर्यंत ठीक आहे सर